साक्षी ट्रॅव्हल्स मी समीर बोलतो आहे मला माझे आईवडील जे आहेत ते वर्धा जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत तर वर्ध्यावरून इकडे यवतमाळला येण्यासाठी मला गाडी पाहिजे होती गाडी बुक करायची होती त्यांना उद्या सकाळी वर्ध्यावरून निघायचं आहे आणि यवतमाळला दर्डा नगरला ड्रॉप करायचं आहे वर्ध्यामध्ये आपलं जे सेवाग्राम आश्रम आहे तिथूनच ते निघतील तर ते तिघं जण आहेत तर छोटी गाडी चालेल आपल्याला तर किती पैसे होतील आणि ड्रायव्हर कॅब अवेलेबल आहे की नाही आहे हे मला माझ्या वॉट्सॲपला कळवा माझा नंबर आहे एट वन झिरो ट्रिपल फाय नाईन टू थ्री ठीक आहे या नंबरवरच मला फोन करून किंवा व्हाॅट्सॲपद्वारे कळवा थँक्यू